मी रामेश्वरीमध्ये असताना माझ्या घरून तुमची गाडी बुक केलेली होती कारण की आम्हाला थोड्या लवकर जायचं होतं मानेवाड्याला परंतु तुमची गाडी अजूनही तिथे आलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं पायी पायी चालत निघालेलो आहोत पायी पाई चालत आम्ही मानेवाड्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहोत अजूनही मला गाडी तुमची ऑनलाईनवरून हललेली दिसून नाही राहिलेली आहे जर तुम्हाला यायचं नव्हतं तर तुम्ही आम्हाला तसं सांगायला पाहिजे होतं किंवा कळवायला पाहिजे होतं तर मी दुसरी गाडी बुक केली असती तर कृपया तुम्ही ही तुमची गाडी कॅन्सल करा आणि जो काही पेमेंट माझा तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस झालेला होता तो पेमेंटही मला परत करा त्यामधून आणि असंच जर करायचं राहिलं तर परत तुम्ही दुसऱ्यांदा स्वतःहून समोरच्या व्यक्तीला सांगा की आम्हाला जमत नाही यायला तर तुम्ही दुसरी गाडी बुक करू शकता म्हणून परंतु अशामुळे आम्हाला उशीर तर होणार नाही जेणेकरून ठीक आहे तर ही जी गाडी आहे तुमची ही तुम्ही कॅन्सल करून टाका